माझा आवडता लेखक म्हणजे पु ल देशपांडे यांची मी दोन पुस्तके वाचली व्यक्ती आणि वल्ली आणि बटाट्याची चाळ त्यांच्या लिखाणात मला असं आवडतं की अत्यंत विनोदबुद्धीने ही पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यानंतर टेन्शन कमी होतं वाचताना सगळ्यांनी वाचवीत अशी पुस्तके पुस्तकं आहेत अगदी लहानापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत ही पुस्तकं वाचली जातात मार्मिकपणा त्यांच्या लिखाणात खूप आहे हे मला सगळ्यात त्यांचं आवडतं आणि त्याच्या त्यांच्याबद्दल मी असं सांगू शकेन की पु ल देशपांडे हे एक विनोदबुद्धी लेखक होऊन गेले आहेत